आम्ही जास्त करून पावसाळ्यातच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतो म्हणजे नारळाचं झाड सुपारी आंबा फणस काजू पेरू असे चिक्कू असे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लावतो फुलझाडं म्हणालात तर जास्वंद गुलाब सोनचाफा मोगरा प्राजक्त अजून एक स्वस्तिक म्हणून असतं फूल त्याचं असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही झाडे पावसातच लावलेली आहेत आणि ती आता नारळ म्हणाला आहेत तर ते बारमाही आहे नारळ सुपारी हे बारमाही आहे आणि आंबा फणस सुपारी ही बारमाही नाही हंगामी आहे आणि फुलझाडं सोनचाफा जास्वंद हे फुलझाडं बारमाही आहेत बाकी काही हंगामानुसार फुलतात